स्वयंपाकघरामध्ये प्रेशर कुकरचा वापर बऱ्याच प्रमाणामध्ये केला जातो व स्लो कुकरचासुद्धा वापर केला जातो प्रेशर कुकरचा वापर करत असताना कुकरमध्ये आपण वरणभात लावतो आणि त्याला व्यवस्थितपणे ते कुकर लावून जेवण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो तर प्रेशर कुकर जे आहे ते कुकर लावल्यानंतर ते काळं होऊ नये आतमध्ये त्याच्यासाठी आतमध्ये निंबू टाकल्या जातो किंवा काही आंबट पदार्थ जो असतो तर तो टाकल्या जातो त्यानंतर तिथे कुकरमध्ये आतमध्ये डबे ठेवले जातात वरणाचा भाताचा आणि नंतर कुकर लावल्या जातो तर कुकरच्या शिट्या झाल्यानंतर त्याला बंद करून नंतर त्याच्यातील डबे जे आहे ते काढले जातात आणि कुकर जो आहे त्याच्यामध्ये खाली जो पाणी असतो तो फेकल्या जाते तर अशाप्रकारे कुकरचा वापर केल्या जातो स्वयंपाकघरामध्ये लवकरात लवकर अन्न शिजवण्यासाठी आंबट पदार्थ टाकल्यामुळे कुकर जे आहे ते आतमधून काळं होत नाही आणि स्लो कुकर जे असतो आहे विशिष्ट प्रकारचा त्याचा वापर केला जातो आहे आणि स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं असतात जी वापरायला सोपी असतात आणि जेवण बनवण्यासाठी त्याचा वापर देखील केला जातो